आजकाल फीची गोष्ट म्हटली तर फी ही प्रत्येक शाळेमध्ये वेगवेगळी आहे जसं आता गव्हर्मेंट शाळेला फी नसते त्यानंतर नॅशनल लेवलचे जे स्कूल असतात त्यामध्ये कमी जास्त म्हणजे बरीचशी फी असतात पण जे इंटरनॅशनल लेव्हलचे जे स्कूल असतात त्यामध्ये लाखोच्या जवळपास फी असते तर फीचे प्रमाण देखील आजकाल कसे आहे कमी जास्त स्तरावर आहेत पण सगळ्यात जास्त म्हणजे सगळ्यात जास्त असेल तर इंटरनॅशनल स्कूलची फी आहे आणि सर्वात कमी म्हणत असेल तिथे काहीच खर्च येत नाही ती शाळा म्हणजे सरकारी शाळा आणि सरकारी शाळेत आज देखील उत्तम शिक्षण दिले जाते पण मानसिकता बदलल्यामुळे बऱ्याच जणांनी सगळ्यांना म्हणजे सगळं सर्व मुलांना प्रायव्हेट स्कूलमध्येच टाकतात कारण आजकाल सगळ्यांची मानसिकता बदललेली आहे की इंग्लिशला खूप महत्त्व आलेलं आहे त्याच्यामुळे मुलांना इंग्लिश शाळेमध्येच घालायला पाहिजे त्यांना इंग्लिशचं महत्त्व कळा करायला पाय म्हणजे कळायला पाहिजे त्यामुळे कसं झालेलं आहे सरकारी शाळेमध्ये जे मुलांची संख्या आहे ती घटत आहे आणि इंग्लिश मिडियमची जी शाळा आहे तिथे मुलांची संख्या वाढत आहे बघा आता इंग्लिश मिडियमची शाळा म्हटल्यानं आता नॅशनल लेवलवरची बरीचशी किती मध्यमवर्गियांना झेपावते परंतु इंटरनॅशनल लेवलवरची फी जर आपण बघितली तर आज लाखोच्या जवळपास ती फी आहे जसं दोन लाख रुपये वर्षाचे वगैरे भरावे लागतात परंतु आम्ही ज्या मुलांना शाळेत टाकतो त्या शाळेची फी ही फार काही नाही कारण मुले छोटे छोटे असतात म्हणजे आहेत तर जवळपास त्यांची फी वर्षाची तीस हजारापर्यंतही ती फी जाऊ शकते म्हणजे तीस हजार रुपये फीचे गाडीचे वेगळे आणि पुस्तक म्हणजे बुक्स वगैरे जे आहे त्याची पण फी वेगळी असं एकूण तीस चाळीस हजार रुपये खर्च वर्षाचा येतो कारण शिक्षण आज खूप महागलेलं आहे पूर्वीसारखं शिक्षण राहिलेलं नाही जसं आमच्या काळामध्ये फ्रीमध्ये शिक्षण होतं ते राहिलेलं नाही पण आता मुलींना शिक्षण फ्री केलेलं आहे त्याच्यामुळं काही अवघड नाही आहे कारण सर्व सर्व मुलींसाठी शिक्षण ही शिक्षण फ्री झालेलं आहे त्यामुळे त्यांना फी काही भरावी लागत नाही परंतु प्रायव्हेट शाळेमध्ये आज देखील फी भरावी लागते त्याचनंतर गव्हर्मेंटमध्ये तर भरपूर सुविधा असतात पण तरीदेखील मानसिकतेमुळे सगळ्यांचा कल हा प्रायव्हेट कडेच आहे आणि तिथे फी भ भरल्याशिवाय काही पर्याय नसतो पण फी बरीचशी द्यावी लागते